मी रेडमी सिक्स प्रो मोबाईल यूज केलेला आहे त्याचे जे निगेटयू पॉईंट्स आहेत त्याचं जं स रेडमीचे जं मोबाइल आहे त्याचा जो स्क्रीन आहे मोबाईलची स्कीन ती खूप खूप टच आहे हार्ड टच स्क म्हणजे स्क्रीन त्याचं म्हणजे स्क्रोल स्क्रोलर आहे तो खूप जास्त हार्ड आहे त्याचं बॅटरी बॅकअप चांगला नाही त्याचे फीचर्स चांगले नाही त्याचे जे ॲप्स आहे ते हाताळायला खूप कठीण जातात सोप्या पद्धतीचे नाही आहेत परत त्याचे जो स्टोरेज आहे स्टोरेज देते आहे तो फार कमी स्टोर करतो आणि त्याचं परत जे सेटिंग आहे ती पण समजायला किंवा हाताळायला खूप जास्त कठीण जाते इव्हन त्याचा बॅटरी बॅकअप चांगला नाही त्याचा कॅमेरापण चांगला नाही फ्रंट आणि बॅक एन्ड कॅमेरापणसुद्धा चांगला नाही त्याची जी रॅम्प आहे ती चांगली नाही आहे त्याची सिक्स त्याचे फक्त टू जी बी रॅम आहे आणि जो स्टेटा आहे तो पण खूप जास्त कमी क डेटा स्टोर करून ठेवतो परत त्याचं जे चार्जर आहे ते चांगलं नाही आहे रेडमीचं आणि त्याचे रेडमीचं जे मदर प्रॉडक्ट आहे जे हे हेडफोन्स आहे तेपणसुद्धा चांगलेआलेला नाही आहेत आणि तसंच फोन पे गुगल पे आपण जसे यूज करतो तसं जे सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे ते आपण इझिली ट्रान्सफर करू सक तसं एम आय पे म्हणून आहे रेडमीचं ते पण खूप टफ आहे हाताळायला त्याच्यामध्ये आपल्याला कळतच नाही कश्या पद्धतीने आपण पैसे ट्रान्सफर करायचे किंवा कसे आपण रिटन मिळवायचे अशा खूप जास्त म्हणजे आम्हांला तर वाटते खूप निगेटयू पॉईंट्स या मोबाईलमध्ये आढळलेले आहेत